हां सध्या राज्यातील शेती उद्योगासमोर खूप मोठी आव्हानं आहेत अवकाळी पाऊस हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि अवकाळी पाऊस म्हटला की शेतीचं प्रचंड नुकसान होतं त्यामुळे हे खूप मोठं आव्हान आत्ता सध्या राज्यासमोर राज्यातील शेतकऱ्यांसमोर आहे सगळ्या पट्ट्यातील म्हणजे कोकण कट पट्ट्या पासून अगदी ते विदर्भातल्या पट्ट्यापर्यंत अवकाळी पावसाचा ताडाखा बसतोच बसतो त्यामुळे शेतकरी हवालदिल नेहमीच होतो आणि बरोबर मराठवड्यासारख्या ठिकाणी अती दुष्काळ येऊन जातो म्हणजे तिथे पाणीच नसतं मग शेती कशी करणार हा खूप मोठा प्रश्न तयार होतो पण माझ्या मते शेतकरी तेवढ्या पद्धतीने डेव्हलप होणं गरजेचं आहे त्यांनी आपली तंत्र विकसित करणं सुद्धा गरजेचं आहे आता टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याचा वापर करणं गरजेचं आहे पण प्रॉब्लेम असा आहे की शेतकरी तेवढ्या प्रकाणावर तेवढ्या प्रमाणात अपडेट होत नाही आहेत तांत्रिकीकरणाच्या बाबतीत सो तो एक मोठं आव्हान आहे काही अशिक्षित शेतकरी असल्यामुळे त्यांना ते शक्य नाही आणि तिथे त्यांना अशिक्षिततेचा फायदा घेतला जातो काही लोकांकडून आणि त्यांना आव्वाच्या सव्वाच्या आव्वाच्या सव्वा दरामध्ये त्यांना एखादे रेट्स लावले जातात एखादं एखादी सोय उपलब्ध करून दिली जाते कारण तिथे अशिक्षितपणा असतो अशिक्षितपणा हा सुद्धा हे खूप मोठा शेती उद्योगासमोरचा आव आव्हान आहे कारण सग सगळ्या शेतकऱ्यांना सुशिक्षित करणं शेतीबाबतीत डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे असं माझं मत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे रोग होणं त्याच्यावर रोगांवर अती फवारणी करणं अती फवारणी केली की त्याबरोबर शेतीची शेतीचं नुकसान होतं म्हणजे जे पीक निर्माण होतं त्याचं नुकसान होतं त्याबरोबर त्या जमनीची नापिकते नापिकता प्रमाणात त्या प्रमाणात वाढत जाते आणि काही वर्षानंतर ती संपूर्ण जमीन नापिक होते म्हणजे तिथे कोणत्याच प्रकारचं पीक येऊ शकत नाही हे प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे कारण रासायनिक खतं मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे एकाच जागेतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं ही शेतकऱ्याला हाव निर्माण झाल्यामुळे हे असं होऊच शकतं काही वर्षानंतर ती अख्खीच्या श अख्खी शेतजमीन बंद पडू शकते ज्या त्यावर काहीच पीक येऊ शकत नाही त्यामुळे हे एक मोठं आव्हान लोकांसमोर जगासमोर शेतकऱ्यांसमोर आणि भारत सरकारसमोर महाराष्ट्र सरकारसमोर आलेलं आहे शेतकऱ्यांमध्ये एवढी सुशिक्षितपणा आणणं गरजेचं आहे